भारतातील आरोग्यसेवा व्यापक असली तरी अद्याप अनेक आव्हानांना समोरे जात आहे देशात सार्वजनिक आणि खाजगी आरोग्यसेवा प्रणाली आहे परंतु सार्वजनिक आरोग्यसेवा मर्यादित साधनांमुळे दबावाखाली आहे त्याच्यापुढे खूप मोठी मं आव्हाने आहेत ती जसं अपर्याप्त आरोग्य सुविधा जसं ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्यसेवा अपुरी आहे त्यानंतर आरोग्य कर्मचारी कमी पडतात जसं डॉक्टरा आणि परिचारिकांची संख्या आवश्यकतेच्या तुलनेत ही कमी आहे जसं आपल्याला कोविडच्या काळामध्ये सर्वांना प्रकर्षाने जाणवलं पुढे महागडी खाजगी आरोग्यसेवा गरिबांसाठी उपचारास उपचार परवडणारी उपचारासाठी परवडणारी नाही कारण की ते आव्वाचे सव्वा असे बिल्स काढून गरीब लोकांना लुटतात आजाराचे वाढते प्रमाण जीवनशैली संबंधित आजार जसं मधुमेह आहे ह्रदयरोग आहे यांचा प्रमाण खूप वाढला आहे कारण की आपली खाण्यापिण्याची जी पद्धत आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदललेली आहे आरोग्य विम्याचा अभाव अनेकांना आरोग्य विमा उपलब्ध नाही आणि ते काय असतं हे सुद्धा बऱ्याच लोकांना माहीत नाही माहीत असूनसुद्धा लोकं इग्नोअर करतात आणि ते घेण्यासाठी टाळतात पण त्याची खूप आवश्यकता आहे यासाठी सार्वजनिक गुंतवणूक वाढवणे आणि तन् तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे गरजेचे आहे